ग्रह तारे बघण्याची एखादी आठवण म्हणजे मला लहानपणापासूनच तारे बघायला आवडत होतं आहे माझे बालपण हे एका खेड्यातच गेलेले आहे उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही बाहेर अंगणात झोपायचो तेव्हा खेड्यामधे फारशी लाईन रहायची नाही तेव्हा आम्ही झोपायचो पण लवकरच आणि उठायचो पण लवकरच तर तेव्हा लाईटही फारशी रहायची नाही आणि खेड्यामध्ये म्हटलं तर कुलर आणि फॅनची एवढी फारशी व्यवस्था नव्हती व्यवस्थाही नव्हती आणि फारसे वापरतही नव्हते आणि जेवण केल्यावर मग बाहेर अंगणामध्ये येऊन झोपायचं तर त्या वेळेला मग मला माझी आजी किंवा आजोबा असे बाजूला असल्यावर काही ग्रहांबद्दल काही गोष्टी सांगायचे किंवा ते ग्रह तारे कसे असते ती एक उत्सुकता लागून रहायची की कसे असेल कसं आभाळात गेलं असेल किंवा असे मोठे उन काय आहे का असे चकाकतात राहूनच अशी एक उत्सुकता लागलेली रहायची तेव्हा आजी किंवा आजोबा त्यातल्या काही कथा सांगायच्या त्या बालपणीच्या कथा पाहून खूप खऱ्या वाटायच्या आणि नंतर हसायला यायचं नंतर जेव्हा शाळेत शिकायला सुरुवात झाली तेव्हा जेव्हा आठव्या वर्गामध्ये असता साधारण भूगोल चालू झाला सब्जेक्ट होता भूगोलचा जो विषय होता त्यामधे सरांनी सांगितलं होतं ग्रहताऱ्यांविषयीचे ज्ञान दिले होते त्या वेळेला त्या बालपणीच्या कथा ऐकल्यावर जेव्हा जे ऐकल्या होत्या तेव्हा हसू यायचं कित्ती काल्पनिक गोष्टी असायच्या त्या तेव्हा वेगळ्याच जगात नेऊन सोडत होत्या आणि तेव्हा वास्तविकतेची जाण झाल्यावर जेव्हा भान येत होते त्यात काही पुस्तकांमधून किंवा प्रसारमाध्यमातून न्यूज पेपरमधून किंवा काही वैज्ञानी आपल्या ज्या काही वैज्ञानिकांनी खगोलशास्त्रज्ञांनी केलेले कामगिरीचा शोध आहे ते जे शोध केलेले आहे जे ग्रहांब बद्दलचे जे सांगितलेले आहे माहिती सांगितलेली आहे ग्रहताऱ्याविषयीची त्याचे ज्ञान दिवसेंदिवस त्याच्यात खूपच अधिकच भर पडत चाललेली आहे